अंग चोरणे अंगाची लाही लाही होणे अंगात वीज संचारणे ऊर भरून येणे कपाळ फुटणे कपाळमोक्ष होणे कपळाला हात लावणे काढता पाय घेणे कान टोचणे कान उपटणे कान किनवे निवने कान फुकणे कानामागे टाकणे कानाला खडा लावणे कानी कपाळी ओरडणे कानावर घालणे डोळ्याचे पारणे फिटणे डोळे उघडणे डोळे लागणे डोक्यावर बसणे जीव की प्राण असणे छाती दडपणे चेहरा पडणे गळ्यापर्यंत बुडणे नकाने कांंदे सोलणे तोंडाचे पाणी फिरणे तोंड देणे तोंड फिरवणे तोंड भरून बोलणे तोंडाला तोंड देणे दात ओठ खाणे दात धरून धरणे दातांच्या कण्या कोरणे पाय काढणे पाणी सोडणे पाणी पडणे पाढा वाचणे पाठीला पोट लागणे